हा हॅलो सर वैभव सोनटके बात करा हू चेन्नईसे अभी मै चेन्नईसे नागपूर मे आया हू तो सर मेरेको एक रहने के लिये तर सर मला राहण्यासाठी एक हे पाहिजे होती रूम वगैरे अच्छा अच्छा आणि सर हा सर आणि आम्हाला सर ते फिरासाठी फिरासाठी वगैरे कॅब पाहिजे होती एखादी म्हणजे कुठं आपण ब स्थळ वगैरे तुमच्या इकडे जे असतील चांगले ते बघण्यासाठी वगैरे हा का सर आणि त्याच्यावर ऑफर वगैरे काय आहेत का सर मग तिकडे अच्छा आणि सर ते गाड्या वगैरे व्यवस्था ठीक आहे का सर सर्व म्हणजे काही आता वगैरे कुठं ह टी व्ही वगैरे काही असं डिजिटल बघतो म्हटला तर आपण एन्जॉयमेंट झालं पाहिजे असं आणि सर गाडीमध्ये ते बसण्यासाठी गादी वगैरे आहे का व्यवस्थित छान थोडा कंफटेबल वाटला पाहिजे आपल्याला अच्छा आणि आपण सर फिरंतीसाठी कोणाकडे जाऊ शकतो मग आपण कॅबवर अच्छा सर सर पुन्हा काही असेल ना सुविधा तुमच्याकडे तर द्या नं सर ऑफर वगैरे काही असतील ना पुन्हा आणि सर ड्रायव्हर वगैरे चांगलं राहील का सर कारण की मी फॅमिली आनताव ना आणि ते पिणारे वगैरे नाही पाहिजे सर चांगली व्यवस्थित राहिलं तर मला पण छान वाटेल आणि माझं पण छान जाईल बरं ओके सर मग मी येत आहोत व ओके सर थँक्यू धन्यवाद ठीक आहे सर